नृत्यामध्ये सांस्कृतिक फूट दूर करण्याची आणि लोकांना एकत्र आणण्याची ताकद आहे कारण की जेव्हा कुठे नृत्य असतो वा जर कोणी नृत्य करून राहिला आहे तर तिथे अनेक लोक एकत्र होतात आणि त्याला पाहून जे आहे मनमध्ये एक हे होते जशी जिग्यासा असते की काय आहे नृत्य त्याला एक्सप्लोर करायला भेटते आपल्याला आणि त्याला पाहून जे आहे इन्जॉय करतात लोक आणि पाहून जे आहे म्हणजे इन्जॉय करता करता जे आहे लोक आपल्यामध्येच एन्जॉय करायला लागतात आणि त्याच्या नाही जे फूट दूर होऊन जातो लोकांची आणि सांस्कृतिक नृत्य जे आहे ते आपली पहचान आहे जसे की अलगअलग देशात अलगअलग राज्यात जे आहे त्यांचे स्वतःचे सांस्कृतिक नृत्य असतो आणि नृत्य अशी कला आहे त्याच्यामध्ये खूप जास्त ना बल आहे लोकांना एकत्र आणण्याचा आणि सांस्कृतिक फूट दूर करण्याचे